हॅलो हां बोला सर

अच्छा आमच्या स्कूलची फी स्टँडर्ड वाईज आहे के जी टूमध्ये जर तुम्ही करता म्हणाल तर आठ हजार रुपये आणि आमच्या स्कूलची फॅकल्टीज वगैरे खूप बेस्ट आहे तुम्ही जर करता म्हणाल तर तुमच्यासाठी तुमच्या म्हणजे छोट्या मुलीसाठी खूप छान आहे ते आणि स्ट्रीटली सुद्धा आहे तिचं एज्युकेशन सुद्धा छान आहे रजिस्ट्रेशन फी फ्रीमध्येच राहील तसं तुम्हाला कारणकी मुलगी छोटी आहे मुळे म्हणून अच्छा तुम्हाला ते सगळं मिळून असं तीन हजार रुपये मिळेल पडेल हो आणि जर फी जर फीज पकडून सुद्धा जर म्हणत असाल तुम्ही तर तुम्हाला सात हजार रुपये पडेल ते सगळं पुरं टोटली हो आमच्या इकडे म्हणजे स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे सगळं सर्वच असतात स्पोर्ट सुद्धा होतात गेम सुद्धा होतात आणि अदर ठिकाणी स्पोर्ट्स गेम वगैरे खेळण्यासाठी सुद्धा नेता जातात स्कूलमधला रिझल्ट खूप बेस्ट आहे तुम्ही जर कराल तर तुमच्या मुलीचा सुद्धा रिझल्ट खूप बेस्ट असेल ठीक आहे आणखी काही तुम्ही ॲडमिशन वगैरे कधी कराल ठीक आहे पैसे थोडे थोडे सुद्धा भरू शकतात काहीच हरकत नाही आहे त्याबद्दल हो हो स्कूलबसही फ्रीच आहे तुम्हाला ठीक आहे